बागकाम करण्याकरता मला माझ्या सासूबाईंनी प्रोत्साहन दिलं पूर्वी आमचा वाडा होता त्या वाड्यातसुद्धा त्यांनी कुंड्या भरपूर लावल्या होत्या आणि त्याच्यात झाडं लावली होती भरपूर झाडं लावली होती आणि मग तिथे त्याला ऊन वा थोडा मिळायला अडचण येत होती त्यामुळे काय व्हायचं की त्यासाठी मग तो वाडा पाडला आणि आम्ही नवीन घर बांधलं आणि आता टेरेस गार्डन आहे माझं आणि त्या तिथे पण त्या मला प्रोत्साहन देतात सासूबाई